आता तुम्ही मला आयटीबद्दल विचारणार ना तर आयटी भारतामधे खूप मोठी संस्था झालेली आहे आणि आयटी एक अशी आहे की जी हर एक विद्यार्थ्यांना दहावी झाली ना दहावी झाल्यानंतर ते आयटी याच्यामधे जॉबचे आपल्या गरजेसाठी पाहतो ही आयटी संस्था खूप चांगली आहे आणि त्याच्यामध्ये जॉबही भेटला ना आपल्याला तर जॉब खूप चांगलाही भेटतो तिथं कसली आपल्याला रोकठोक नसते सर्विस तिथली चांगली असते तिथे सर्विस झालं सॅलरी झालं हे तिथले वर्कर्स झाले तर तिथला स्टाफ झाला हर एक खूप चांगलं असतं आणि आ सॅलरीची एक प्रमाण खूप चांगली असते की आपल्याला आपलं लाईफ इन्शुरन्स वगैरे असतो आपल्याला हेल्थकेअरही साठी पुन्हा असतो सर्विस या खूप चांगली असते आणि घर बसल्या बसल्या आपण आयटी संस्थामध्ये काम करू शकतो आणि हर एक विद्यार्थी हे चाहतो की मी त्या याच्या आयटी संस्थामध्ये जॉब करायला हर एक आईबाबाचं स्वप्न हेच असतं की तो पोरगा आपला शिकून आयटी संस्थामध्ये लागायला की त्याची फॅमिली आणि त्याचं खूश ठेवायला आयटी संस्थामध्ये जॉब केल्यावर तो आपल्या सगळ्या फॅमिलीचं आणि घरचं पाहू शकतो आयटी संस्था ही भारतामधली एवढी मोठी झालेली आहे की हर एक विद्यार्थीला जॉब झालं सगळं खूप काही प्रोवाइड करू शकते आयटी संस्था आपल्या याच्यामध्ये खूप मोठी आज निर्माण होत आहे आणि हर एक स्टुडंट तेच चाहतो की आयटी संस्थामध्ये जॉब करावं आणि आपल्या फॅमिलीला खूश ठेवावं